सरकारी दवाखाने आपल्या आपल्याला आजार अस आपण आजारी असल्याच्यानंतर त्यानंतर आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेल्याच्यानंतर सर्वप्रथम ते लाईन बघूनच आपला दिमाग कसा टेन्शनमध्ये येऊन जातो आपण की ती लाईन भरपूर अशी राहते त्या लाईनमध्ये आपल्याला लागावं लागते त्यानंतर आपण त्या लाईनमध्ये लागल्याच्यानंतर काही वेळाने आपला नंबर लागते त्यानंतर चिठ्ठी काढावे लागते चिठ्ठी काढल्याच्यानंतर पुन्हा लाईनमध्ये लागावं लागते लाईनमध्ये लागल्याच्यानंतर डॉक्टरकडे जातो आपण डॉक्टर आपल्याला चेकअप करतात त्यानंतर औषधपाणी देऊन औषधपाण्यासाठी आपल्याला पुन्हा लाईन लावावी लागते त्यानंतर लाईन लावून आपल्याला औषधपाणी मिळून आपण ते काही वेळानंतर आपण ते

तिथे पैसे खर्च होत असतात पण तुरंतमध्ये इलाज होत असते आपण गेल्याच्यानंतर पटकन आपण तिथं बाहेर थोडा वेळ बसत नाही तर आपल्याला डॉक्टर आवाज देत असतात ते आपल्याला चेकअप करत असतात त्यानंतर औषधपाण्याचा उप उपचार करत असतात त्यानंतर उपचार केल्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ते विंजेक्शन वगैरे देऊन तुरंतमध्ये औषधपाणी देत असतात औषधपाणी तुरंतमध्ये घेऊ घेऊन आल्याच्यानंतर ते आपल्याला सांगतात की हे या या टायमाचे ते औषध घ्यावे आपण ते तसंच घेत असतो त्या ल त्यामुळे पैसे घे जातात पण तुरंतमध्ये आपला इलाज होत असते आणि त्यामुळे आपल्याला लवकर आ आपला आजार लवकर प्रमाणामध्ये ठीक होत असते